हा टॅक्सी डायव्हर आहे आम्हाला सहलीला जायचं होतं मुंबईला आम्हाला सिद्धिविनायक हाजीअली आणि दे देवीचं मंदिर आहे न इथं चुनाभट्टीला तिथं जायचंय आम्ही दहा जण आहे तीन चार दिवसासाठी म्हणजे काय फिरायला आता दिवसच लागतील न तीन चार दिवस

हो हो हा हा चार दिवस चार दिवस तीस हजार हो हो अमरावतीवरून तीस हजार होतील थोडे ॲडजस्ट करून कमी केले तर चालतील न हा हा हा हा

अच्छा ठीक आहे चालेल आणि तुमच्या गाडीत काय एसी बीसी काय आहे ए सी आहे ठीक आहे म उद्या येश येणार आहात तुम्ही उद्या या दुपारी हो हो हं आम्ही तयार झालो ना तर मग तुम्हाला कॉल करते तुम्ही निघा तिकडून हो हो उद्या ठीक आहे हो हो हो